हे बघा पासपोर्ट अर्ज काढण्यासाठी तुला जवळच्या एखाद्या पासपोर्ट ऑफिसमध्ये जावं लागेल किंवा ऑनलाईन प्रक्रियेद्वारे देखील पासपोर्ट काढू शकतो पासपोर्ट काढण्यासाठी जी काही आवश्यक कागदपत्रं असतील म्हणजे जसं आधार कार्ड रहिवासी दाखला त्यानंतर आवश्यक असणारी कागद इतर आवश्यक कागदपत्रं त्यानंतर तुला जर त्या पासपोर्टसाठी एखादी केस वगैरे काही चालू असेल तुझ्यावरती तर ते एनोसी कोर्टाचं लागतं ते देखील या प्रक्रियेसाठी द्यावं लागतं त्याच्यापेक्षा आता तर असं झालं आहे की ऑनलाईन प्रक्रियेद्वारे देखील पासपोर्ट काढून घेतला जाऊ शकतो जवळच्या एखाद्या केंद्राला पासपोर्ट सेवा केंद्र असेल किंवा महा ई सेवा केंद्र असेल तिथेदेखील ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अशा प्रकारचे पासपोर्ट सेवा पुरवल्या जातात आता ही पासपोर्ट कोणालाही मिळू शकतो तसा काही प्रॉब्लेम नाही आहे पण पासपोर्ट काढताना काही आवश्यक गोष्टीदेखील लक्षात ठेवायला पाहिजेत म्हणजे एखादी केस वगैरे असेल तर लवकरात लवकर पासपोर्ट मिळत नाही त्यासाठी सगळं व्हेरिफिकेशन लागतं त्यानंतर पोलिस येऊन वगैरे व्हेरिफिकेशन करतात त्यानंतर ते पोलिस क्लिअरन्स देतात आणि त्यानंतरच पासपोर्टसाठी तू ॲप्लिकेबल होऊ शकतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेऊन सगळी कागदपत्र जमा कर स त्यानंतर ती एखाद्या महासेवा केंद्रात जा किंवा तू ऑनलाईन देखील त्यांच्या वेबसाईटला विजिट करून तिथून ऑनलाईन फॉर्म भरू शकतो आणि तसं जस नाहीच झालं तर आपल्याजवळ दोन पासपोर्ट ऑफिस आहेत तिथे जाऊन त्यांच्याकडून माहिती घे आणि ते सगळी डिटेलमध्ये माहिती फिल कर आणि दुसऱ्या दिवशी नेऊन तिथे देतात त्यांना मोस्ट महत्वाचं म्हणजे तिथे आपल्याला अपॉइमेंट घ्यावी लागते अपॉइमेंटशिवाय ते तिथे तुझा इंटरव्ह्यू घेणार आणि त्यानंतर तुला पासपोर्ट इश्यू होतो आणि ही सगळी कागदपत्रं जमा कर त्यांचं ऑनलाईन जे काही चलन वगैरे असेल ते सगळं भर आणि पासपोर्ट सेवा केंद्राला भेट दे विदाउट अपॉइमेंट घेऊन आणि त्याच्यानंतरच हे सगळं तुला मिळेल फोटो वगैरे तुझे व्यवस्थित काढ तेसुद्धा सोबत घेऊन जा हे सगळं कर आणि लवकरात लवकर आता पासपोर्ट काढण्याच्या प्रक्रियेला सुरवात कर